हॅलो हां बोला ठीक आहे ना हां त्या रोडला आमचं डेलीचंच अपडाऊन आहे तर आमच्या तीन बस चालतात सीटर आहे स्लीपर आहे आणि एक हे आहे आपली छोटी बस आहे त्यामध्ये तुम्हाला सीटरला तुम्हाला चार्जेस लागतील तीनशे पंचवीस रुपये स्लीपरला तुम्हाला चार्जेस लागतील पाचशे रुपये आणि मिनी बसमध्ये जर तुम्ही जाल तर तुम्हाला त्यातनी दोनशे रुपये लागतील आणि तुम्हाला रूट जर सांगायचं झाला तर मग वडगाव कोसरनी हां तुमचा पिकअप पॉईंट कोणता आहे तुम्ही हा नाही सांगितला धामणी हां धामणीवरून तुम्हाला वडगाव कोसरनी कारंजा इकडून यावं लागेल चालेल हां अव्हेलेबल आहेत ना तीन बस अव्हेलेबल आहेत त्यांचं टाईमिंग टूचं बारा वाजता आहे दुपारला एक अडीचला आहे आणि एक सं चारला आहे एक सायंकाळी चारला मिनी बस आहे ती संध्याकाळचा वेळ होतो ना तो मग शीट कमी राहतात

हां मध्यातली बारा नंबर

हां होऊन जाईल ना सांगा फिक्स चारला

तुम्हाला कॉल करतो ना